हॅलो मॅडम मी पोद्दार इंटरनॅशनल स्कूलमधून बोलते वनिता मॅडम हो हो ओके बोला ओके अच्छा

नाही आता सध्या सुरू तर नाही आहे आता एक आठदहा दिवसांपासून स्टार्ट होतील तर पाचसहा जुलै दोन हजार तेवीसपासून ते तर आपल्या एक जुलै सॉरी एक ऑगस्ट तेवीसपर्यंत आहे चालू तर तर या पीरियडमध्ये तुम्हाला काय काय डाक म्हणजे जे ॲडमिशनसाठी जे जे डाक्युमेंट्स लागतात त्याची मी तुम्हाला सांगते तुमचं जे आहे मुला मुलाचं राशन कार्ड ते तुमचं सामूहिक राशन कार्ड तर तुमचं आणि वडिलांचं आधार कार्ड आणि मुलाचं पण आधार कार्ड आणि हो मुलांचंही आधार कार्ड लागेल आणि त्याच मुलाचं जे आहे बर्थ सर्टिफिकेट पण ईव्हन लागेल ओके आणि जी काही फीस आहे ती नाही म्हणजे एक अंदाजे पकडून मी तुम्हाला सांग अरी ती आहे कमीतकमी दहापासून आहे दहा अकरापर्यंत पडेल तुम्हाला एक अंदाजे दहाअकरा हजार हो वर्षाची ते इंस्टॉलमेंट राहू शकतं तुम्हाला डाऊन पेमेंट तुम्ही करू शकता पाच हजार बाकी तुम्ही इंस्टॉलमेंट पेड करू शकता

हो मुलालाही सोबत आणावं लागेल कारण मला त्याची साईन घ्यावं लागेल मुलाची आप्लिकेशन आफ्टर ॲडमिशन फॉर्मवरती मुलालाही सोबत घेऊन यावं लागेल आणि त्याचे पासपोर्टचे फोटो पण इव्हन लागेल सोबत फोटो तुम्ही घेऊन या सहा शाळेचा टायमिंग आहे सकाळी आठ ते रा सकाळचेच बारा आठ ते बारा हो हो चालेल वेलकम